माझा छंद जोपासण्यासाठी मला माझे कुटुंब नेहमीच एकदम सुंदर आधार देत आहे भक्कम आहे त्यांचा पाठिंबा आहे माझा जो फोटोग्राफीचा छंद आहे त्यामध्ये मला असं फोन करून घरातले वगैरे सांगतात की इथे बघ अशी सिच्युवेशन आहे या सिच्युवेशनमध्ये तू चांगले फोटो काढू शकतेस म्हणजे नेचर्सचे फोटो काढू शकतेस तुझे स्वतःचे पण काढू शक शकतेस आता पावसाळा आहे तर कुठे पावसाळा फुलं उमलतात कुठे धबधबे निर्माण होतात होत असतात किंवा एखादं शेतीचं काम झाल्यानंतर तिथल्या निसर्ग बदलतो तर त्या संदर्भाने मला फोटो काढण्यासाठी कुटुंब नेहमी असं फोन करून मला सांगत असतं की असं असं आहे तू याच इथला फोटो काढू शकतेस अशाप्रकारे मला माझं कुटुंब म्हणजे माझे छंद जोपासण्यात मला खूप मोठं मदत करतं किंवा भक्कम त्यांचा पाठिंबा आहे